माझ्या भागातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडासंघांची नावे जसे गजानन हँडबॉल क्रीडा संघ विद्याभारती बॅडपिंटन संघ तसेच काही शालेय संघ आहेत जसे जेसे हेयस्कूल जेडीचवे दे की बा अप् फरारी ही अॅकेडमीसुद्धा राष्ट्रीय पातळीवरच्या खेळांमध्ये प्रतिनिधित्व करते